खाद्यसंस्कृतीमध्ये मला मोड आलेली कडधान्ये यांच्या उसळी फार आवडतात आणि मी त्या आवडीनं बनवते आणि सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे माझ्या मेथीची मेथी दाणेची उसळ त्याला मोड आले आणि ती उसळ काही लोक ते खात नाहीत परंतु मला इतकी आवडते उसळ ती आणि ती कडू होत नाही काही लोक म्हणतात की ती कडू होते परंतु ती त्याची बनवण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्यामध्ये अजून एक दुसऱ्या उसळी आहेत रागी बाजरी ज्वारी आणि नाचणी ह्यापासून सुद्धा उसळी बनवल्या जातात राजगिरा ह्यापासून ही दुर्मिळ वस्तू आहेत आणि आपलं किंवा ते माझ्या खाद्यसंस्कृतीमध्ये असते कारण की मला खूप आवडतं त्यांच्या उसळी मोड आलेली कडधान्य आलेले कारण की जी शरीरासाठी खूप पौष्टिक असतात मेथीची उसळ ही सर्वात पौष्टिक उसळ आहे म्हणून मला खाद्यसंस्कृतीमध्ये हे जे भरड धान्य आहे हे जे मोठं अनाज आहे जाडं अनाज भरड धान्ये आहे ते मला फार त्याच्या घुगऱ्या वगैरे करून आवडते त्याचा भात वगैरे करता येते बाजरीचा त्याचे खारूड्या वगैरे करता येतात खारूड्या खूप सुंदर बनतात बाजरीच्या रागीपासून पदार्थ केक पण बनवला जातो नाचणीपासून बनवला जर नाचणी इतकी पौष्टिक आहे की कॅलसिम भरपूर असते त्यामध्ये आणि हे अनाज दुर्मीळ आहे आणि ती खूप म्हणजे दिसतच नाही आपल्या संस्कृतीमध्ये आपण ज्वारी बाजरी गहू बस्स एवढंच खातो मुगाची डाळ तुरीची डाळ हेच घटक खातो परंतु हे पौष्टिक नाहीत हे जे दुर्मीळ वस्तू आहेत त्या पौष्टिक आहेत वरीचे तांदूळ आहे त्याच्यामध्ये त्याचा भात खूप सुंदर बनतो खूप चांगला वाटतो आणि रोज जरी तो खाल्ला तरी आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे